हॅलो डिलीवरीवाले दादा बोलत आहे ना दादा माझा ॲड्रेस तुम्हाला सांगायचा राहिला होता तर तुम्ही नोट करून घ्या माझा ॲड्रेस ॲड्रेस माझा हा आहे की ग्रामपंचायतच्या मागं सरळ रस्ता येतो त्या रस्त्याच्या थोडंसं राइट साइडला एक छोटंसं मंदिर आहे गजानन महाराजचं आणि मंदिराला लागून लेफ्ट साइडला सरळ आतमध्ये यावं लागणार आहे तुम्हाला आहे आणि आतमध्ये आल्यावर सरळ जो रस्ता दिसतो तिथेच एक पाच मजली अपारमेंट आहे अपूर्वा नाव आहे अपारमेंटवर अपूर्वा लिहिलेलं त्यामध्ये सेकंड फ्लोअरवर मी राहते माझी रूम नंबर एकशे तीन आहे तर तुम्हाला आणखीन काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कॉल करून करू शकता मी परत काही अडचण आली तुम्हाला घर पाहायला तर मी तुम्हाला ॲड्रेस सांगेल